भारतीय प्रसारमाध्यमाबद्दल जर म्हटलं गेलं तर हे जर न्यूजच्या अंतर्गत जे आपण सोशल मिडीयावर जे आता न्यूज चॅनल आहेत या न्यूज चॅनलमध्ये जर खूप असे चॅनल आहेत का त्याच्यामुळे या जनतेस नकारात्मक दृष्टिकोनाचे विचारधारा पडतात याच्यामध्ये कसं जर पाहायला गेलं तर कुणी भांडखोर भांडण झालं आहे आणि न्यूजमध्ये जर म्हटलं सत्ताधारी लोकशाही याचा प्रकारे म्हणजे ची प्री खिल्लेगाड लावून देण्याचे प्रयत्न करून दाखवले गेले आहे याच्यामध्ये जर म्हटल्या गेलं तर जास्तीत जास्त राजकारण इथे थे चालू आहे तिथे ते चालू आहे आणि देशाच्या फायदेशीर काही दिसून न येता त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही दुसरेच वे दुसरेच दिसून येतात याच्यामुळे या न्यूज चॅनलमध्ये तर जनता खूप त्रासदेय झालेली आहे तसेच प्रकारे जर आपण विचार केला तर न्यूजपेपरमधे जर लोकमत टाईम ऑफ इंडिया लोकसत्ता नवभारत हे खूपच न्यूज चॅनल फायदेशीर वाट चॅनल म्हटल्याने तर याच्यामध्ये जे पेपर आहे ते खूप फायदेशीर वाटतात या पेपरामधे जर म्हटल्या गेलं तर काही मिळतात